तर तंत्रज्ञानाने शिक्षण उद्योगाला कशी मदत केली आहे जसे की आपण तंत्रज्ञान म्हणजेच काय तर जे जे काही वेबसाईट या कोणतेही कोणतेही किंवा ॲप असतील जसे की ऑनलाईन वर्ग आपण घेतो जेव्हा कोविड होता तेव्हा ऑनलाईन वर्ग म्हणजेच क्लासरुम आपण गुगल मीट करून एक ॲप आहे किंवा झूम करून असे बरेच ॲप आहेत त्याच्याम ह्या ह्याच्या मदतीने आपण त्यामुळे आपल्याला आपण खंड कुठे पडला नाही की आपला हा हा प्रसंग आला आहे खूप मोठं संकट आलं आहे तर आपण हे वगळून पुढे जाऊया तर असा प्रसंग आला नाही ते तंत्रज्ञान शिक्षण याचा खूप मोठा एक फायदा झाला आहे दुसरं म्हणजे आहे यूटूब आता यूट्यूब विडियोज तुम्ही बघा युटूबमुळे ना खूप खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार पण मिळालेले आहेत बऱ्याच जणांना जसे की आपण म्हणू शकतो युटूबमुळे आणि खूप प्रचंड माणसं मोठीही झालेली आहेत ज असं नाही आहे की तुम्हाला आता बघा तुम्हाला काय आवड आहे नृत्य आवड आहे तुम्हाला डीआयवाय करायचं आहे तुम्हाला बोलायला आवडतं तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं आहे कोणत्याही तुम्हाला जे ही काही करायचं आहे ते तुम्ही तुम्हाला स्वतःचं असं प्लॅटफॉर्म तुम्ही तयार करून तुम्ही बोलू शकता आता युटूब विडियोजमध्ये तुम्ही कुकिंगही करू शकता जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही त्या तसे तुम्ही विडियोज बनवून पोस्ट करू शकता आणि त्याच्यावरती हवं तर तुम्हाला एखादी गोष्ट येते आहे जसं की तुम्हाला रुबिक्स क्यूब सोडवता येत आहेत तुम्हाला कोणती बुद्धिबळ खेळता येतं तर तुम्ही त्याचं ट्युटोरिअल तुमचं एक असं एक रचना करून तुम्ही कसं बाबा हे उपाय आहे कसं आपण सोडवू शकतो तेही तुम्ही घर बसल्या शिकवू शकता मुलांना किंवा ज्या ज्यांना कोणा कोणाला शिकायचं आहे ते ऑनलाईन अभ्यासक्रमही आहे आता तुम्हाला ऑनलाईन माहिती आहे ऑनलाईन अभ्यासक्रम म्हणजे तुम्ही आता ना आजकाल इन्स्टिट्यूशन कोणतेही शाळा असू दे कॉलेज असू दे आजकाल ना जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सगळं ऑनलाईन होतं ऑनलाईन ॲडमिशन होतं फॉर्म भरा आपल्याला लाईन लावायची गरज नाही आहे त्यामुळे ना गर्दी आपण पोल्यू आपण प्रदूषण होत नाही ध्वनी प्रदूषण कारण की एकत्र माणसं आले की नक्कीच गोंधळ उडणार तर त्यामुळे ऑनलाईन आपापल्या घरी मस्त बसून तुम्ही काय करा तुम्ही फॉर्म भरा आणि ॲडमिशन प्रवेश घ्या अस् ते शाळा असू दे कॉलेज असू दे की कोणत्याही मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये असू दे आता आपल्या याच्यावरती नाही आपल्याला फक्त ॲडमिशन करता येत नाही तर आपल्याला अभ्यासक्रमही कळतो की कोणत्या महिन्यामध्ये काय शिकवणार कधी परीक्षा आहे कधी काही सुट्ट्या आहेत कधी कोणते प्रोग्राम्स होतात मोठमोठे कार्यक्रम तेही कळतं आणि नक्की शिक्षण तंत्रज्ञान संशोधन हे मोठं झालं आहे जर तुम्हाला माती आता आपण मातीचे प्रकार आता ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे किंवा जे काही यंत्र आहेत त्याच्यामुळे आपण तपासणी करू शकतो मातीची आणि आपण सांगू शकतो अक् असे सांगू शकतो स् की आपल्याला ह्याच्यामधून काय मिळाले ही माती उपयुक्त आहे की नाही शेती करण्यासाठी आपल्याला इ पुस्तकेही अवेलेबल मोफत मिळू शकतात ह्याच्यावरती इ पुस्तकांमुळे आपण कुठेही आपण गेलो आपल्याकडे नाही आहे पुस्तक आणि आपल्याला ते वाताय वाचायचं आहे त्वरित इ पुस्तकं हे आपल्याकडे उपयुक्त आहेत तर असं तंत्रज्ञानामुळे बऱ्याच उद्योगांनाही आणि बऱ्याच ठिकाणी मदत झालेली आहे